पूजा करताना आम्ही विशिष्ट संस्कृतिक पद्धतीचे पालन करतो पूजा करत असताना आम्ही कुणाला पण बोलत नाही पूजा ही चांगल्या प्रकारे करतो पूजा ही सकाळी आम्ही स सकाळी म्हणजेच चार ते पाच या दरम्यान करतो पूजेला शांतपणे कुणालाही न बोलता देवांची पूजा करतो पूजा करताना आम्ही आरती म्हणतो देवाला दिवा अगरबत्ती असं लावतो त्यांना फुले अर्पण करतो नैवैद्य दाखवतो पूजा करताना पूजा केल्यानंतर मन प्रसन्न वाटते पूजा केल्याने घर घर पण प्रसन्न होते पूजेमुळे घराचे वातावरण प्रसन्न राहते पूजा करता वेळीस आम्ही प्रत्येक गोष्टीचे पालन करतो